हवामान एकदम बेभरवशाचं झालं आहे त्यामुळे पीक विमा काढणं हे अत्यंत गरजेचं बनलेलं आहे त्यासाठी माझ्याकडे सगळे कागदपत्रे कंपनीनी दिलेल्या यादीप्रमाणे आहेत का हे एकदा मी बघून घेतलं पाहिजे त्याच्यामध्ये जमिनीची कागदपत्रं तर आहेच सरकारनं कोणकोणत्या पिकासाठी विमा जाहीर केलेला आहे याचं पण माझ्या समोरच पत्रक आहे माझ्याकडे आधार कार्ड आहे जो की पीक विमा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक लागतो माझ्याकडे माझे पासपोर्ट आकारात फोटो पण आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मला आता अर्ज भरण्यासाठी गेलं पाहिजे लवकरात लवकर मी अर्ज भरून दिला पाहिजे